हॅलो बोला हां विदर्भ विदर्भ मार्केटला फोन लागलेला आहे सुपर मार्केटला बोला आपण काय म्हणत आहा जी साखर इथं चाळीस रुपये किलो आहे गहू चाळीस गहू पस्तीस रुपये किलो आहे बिस्कीट वगैरे तुम्हाला कोणते पाहिजेत पतंजली वगैरे आहेत पारले जी आहेत क्रॅकजॅक आहेत मनोका आहेत तुम्हाला जे बिस्कीट लागतील ते आहे तुम्हाला कोणती पाहिजे होती हो का पतंजलीचे दोन तीन प्रोडक्ट आहेत तुम्ही येऊन जा पतंजलीचे हो त्या बिस्कीटवर बाय वन गेट वन फ्री पण आहे ऑफर चालू आहे जर तुमचा जर किराणा शंभर आपलं हजार दहा हजाराचा असला किंवा पाच हजाराचा असला तेव्हा ते आणून देतो आम्ही सर्व साखर वगैरे तुम्ही समजा पाच किंवा दहाचा घेत आहे तेव्हा आणतो नाहीतर तुम्ही एक वेळेस मार्केटला विदर्भ मार्केटला येऊन पहा आणि तिथं सर्व संपूर्ण माहिती होऊन जाईल तुम्हाला किंवा दहा सर्व गोष्टी तुम्हाला दिसून जाते यंदा दहा हजार किंवा दहा हजारापर्यंत डिस्काऊंटही मिळू शकतो इथं तुम्हीच बोला आणि तुम्हाला काही पाहिजे वगैरे जे पोहे तांदूळ वगैरे आणि तांदूळ कितीक प्रकारचे मिळू शकतील ड्रेसेस् आहेत आणि बॅग्स् आहेत ते हां स्टुडंट तिकडून खूप सारे सामाने आहेत तुम्हाला काय पाहिजे क्लॉथ्स आहेत क्लॉथ्स आहेत तुम्ही तो तांदूळ सत्तर रुपये किलो मिळणार तुम्हाला

कमी बी होऊ शकते तुम्ही येऊन तिथं पाहू शकता प्रकारे आ आणि सर्व क्रीम ब्युटीफुल पावडर पण आणि शं शंभर किलो शंभर के जीने तुम्हाला क्विंटलनी गहू किंवा तांदुळाची हे पण मिळू शकतात पोते तुम्हाला जर हवे असतील तर त्याच्यावर पण डिस्काऊंट मिळणार आहे तुम्हाला जे ज्वारी ज्वारी बाजरा वगैरे जसे कडक धान्य आहेत हे पण मिळतात आणि याच्यावर पण डिस्काऊंट मिळू शकते आणि तिथं संपूर्ण म्हणजे तुम्हाला जे हवं तिथं मिळून जाते एकाच मार्केटमध्ये जे घरातले पडदे वगैरे जे दुसरे सामान जसे आपल्याला बेडशीट पण मिळून जातील ब्लँकेट्स पण मिळून जातील तिथं सर्व प्रकारची मिळून जातील तुम्हाला काय हवं आहे ते आणि